मला असं वाटतं की मराठी ही एक अशी भाषा आहे जी वेगवेगळ्या भाषांमधले शब्द संग्रह स्वतःमध्ये सामावून घेते आपण बोलता बोलता बोलीभाषा आणि मातृभाषा याच्यामध्ये खूप फरक असतो असं मला वाटतं भारतात तर असं म्हणतात की दोन दोन किलोमीटरवरती भाषेमध्ये चेंज होतो आता मी जसा हा शब्द वापरला चेंज हा मराठी शब्द नाही आहे हा इंग्लिश शब्द आहे तो इंग्लिशमधून मराठीमध्ये इजीली वापरतो आपण इंग्लिश शब्द हिंदी शब्द संस्कृत शब्द उर्दू शब्द हे वेगळ्या प्रकारचे फारसी शब्द मराठीमध्ये आलेले आहेत आणि ते असे एकत्र आलेले आहेत की आपल्याला लक्षातही येत नाही की आपण दुसऱ्या भाषेतले शब्द वापरतो आहे ते इतकं चलनामध्ये बसलेलं आहे लोकांच्या लोकांच्या तोंडात बसलं आहे की काय त्याला बोली भाषा म्हणतात की लोक जे रोज बोलतात एकमेकांशी ज्या भाषेमधून त्याला बोली भाषा म्हणतात मराठी भाषेमध्ये बरेच संस्कृत शब्द आहेत आणि मराठी भाषा ही संस्कृत भाषेवरती बेस्ड आहे त्यामुळे त्याच्यामध्ये बऱ्या प्रकार बऱ्याच मोठ्या प्रकारामध्ये संस्कृत शब्द आलेले आहेत आणि इंग्रजी शब्द तर आपण रोजच्या बोलण्यामध्ये वापरतच आहोत कारण त्यात इंग्रजीचा खूप परिणाम झाला आहे मराठीवरती आपण काही शब्द असे पण आहेत ज्याचं इंग्रज इंग्रजी शब्द काही असे आहेत ज्याचं मराठीमध्ये त्याला दुसरा शब्द प्रतिशब्द नाही आहे त्याला प्रतिशब्द असं म्हणतात तो मराठीमध्ये नाही आहे त्याच्यासाठी तर आपण तेच शब्द वापरतो आणि आपल्या लक्षात पण येत नाही की हा शब्द मराठी नाही आहे हा शब्द इंग्लिश आहे आता फोन या शब्दाला दूरध्वनी असा मराठीमध्ये शब्द आहे पण आपण दूरध्वनी तर शब्द वापरत नाही आपण फोनच शब्द वापरतो अशा प्रकारे मराठीने वेगवेगळ्या भाषांमधल्या शब्दांला सामावून घेतलं आहे आणि लोक ते वापरतात त्याला बोलीभाषा म्हणतात असं मला वाटतं